मला जर एखाद्या पुस्तकात जगण्याचा शक्य झाला असतं तर मी हॅरी पॉटरच्या जगात जगलो असतो आणि त्या जगामध्ये मी हॅरी म्हणूनच जगलो असतो हॅरी जो मुख्य त्याची पात्र आहे मी तसेच जगलो असतो कारण तो तो जोही करतो तो त्याच्यामध्ये उत्कृष्ट आहे आणि अशा एका जादुई जगात कोणाला जगाय जगायला नाही आवडेन सग सगण्यां सगळ्यांनाच ते आवडणार तर मी तशा एका जादुई जगात जगण्याची इच्छा आहे माझी आणि त्याच्यामध्ये हे पण आहे की हॅरी पॉटरला खूप साऱ्या त्याच्या पुढं प्रॉब्लेम्स असतात खूप साऱ्या अडथळे असतात आणि त्या सगळ्या अडथळ्यांना तो पार करतो आणि तो एक जिद्द दाखवतो पार करण्याची त्यामुळं खूप काही शिकायला मिळतं त्या पुस्तकातूनही आणि त्यातलं जे जग आहे एक फॅँटसीचं एक जग आहे ते जग पण खूप असं छान वाटतं असं जिथं तुमच्या कल्पनाशक्तीला काहीही अशी मर्यादा नाही असे ते पुस्तक आहे तुमची कल्पना जिथपर्यंत तुम्हाला नेईल तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता त्यामुळं त्या पुस्तकात जगायला मला खूप आवडेल आणि त्यांनी खूप सारे असे बाकीसुद्धा जसे रॉन किंवा हरमायनी किंवा हे सगळे त्याचे फ्रेंड्स आहेत हॅग्रेड वगैरे ते त्याचे फ्रेंड्स आहेत ना हॅरीचे त्याच्यामुळे त्याची लाईफ खूप अशी एनरिचिंग वाटते हॅरी पॉटरमध्ये आणि ते सोबत मिळून खूप सारे ॲडवेंचर्स करतात आणि त्यामुळं हॅरी पॉटर हे या पुस्तकात मी जगणार